हॅलो हां तृप्ती बोलताय ना मी कॉलेजमधून कॉल केला आहे तुमच्यासाठी असं की आपल्याकडे आता आंतरमहाविद्यालयाीन स्पर्धा वगैरे चालू होणार आहेत हां तर त्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही वादविवाद स्पर्धेत भाग घेतला पाहिजे आणि तुम्ही आत्ता हां म्हणजे लॉशी रिलेटेड काम चालू करणार आहात शिकता आहेत त्या संदर्भात तर तुम्हा तुमच्यासाठी चांगली संधी आहे ही स्पर्धा पुढच्या महिन्यात असेल आपल्याकडे वेळ आहे प्रिपरेशनसाठी बऱ्यापैकी टॉपिक येतील अजून एक काही दिवसात तर त्यावर आपल्याला तयारी करायची आहे आणि तुमच्यासोबत कोणीतरी तुमच्या वर्गातलं जे लॉ स्टुडंट वगैरे आहेत जे बोलायला वगैरे चांगले आहेत असे वादविवाद स्पर्धेसाठी अजून एकजण कोणीतरी लागेल आपल्याला हां तर मग अजून तरी असं सर्क्युलर आलेलं नाही आहे फक्त स्पर्धांचं आलं आहे जेव्हा लोकेशन आणि त्यांचे वेळ वगैरे फिक्स होईल त्यावेळी ते येईल आपल्याकडे आणि तसं तुम्हाला दोन आठवडे आधी कळवण्यात येईल की तुम्हाला तिथे जायचं आहे कसं काय आहे आणि मग तिथे तुमची राहायची सोय असेल कॉलेजतर्फे प्रवासाचा खर्च दिला जाईल कॉलेजतर्फे या सगळ्या गोष्टी असतील तसंच अजून बऱ्याच स्पर्धा आहेत म्हणजे म्युझिक कॉम्पिटिशन आहे डान्सचा आहे त्यानंतर पेंटिंग ड्रॉईंग या सगळ्या गोष्टी आहेत तुमचं जर काही ग्रुप असेल स्टुडंट्सचा वगैरे त्यात कोणी इंटरेस्टेड असेल एकट्या एकट्याने घेऊ शकता तुम्ही इवन डान्सिंगमध्ये तुम्ही ग्रुप डान्ससाठी घेऊ शकता सोलोसाठी घेऊ शकता म्युझिकसाठी पण ग्रुप आहे किंवा सोलो घेऊ शकता तुम्ही शास्त्रीय संगीत आहे आपलं सुगम संगीत आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्यात म्हणजे फक्त एकच क्रायटेरिया आहे असं नाही आहे नावं द्यायची शेवटची तारीख एकोणीस तारीख आहे या महिन्याची त्यामुळे अजून बरेच दिवस आहेत तुम्ही ब तुमच्या सगळ्या एफ वाय एस वाय टी वायच्या लॉ स्टूडंसला सांगू शकता तिकडे तुमचे शिक्षकांचे जे कॉन्टॅक्ट आहेत त्यांना सांगून तिकडच्या विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट करू शकता हां आणि त्यांना ही माहिती द्या आणि तुमचं मागच्या वेळी तुम्ही आपल्या कॉलेजमध्ये पेंटिंगसाठी पण सहभागी झाला होता पेंटिंगच्या स्पर्धेसाठी तर मग तुम्हाला आवडेल का की आंतरमहाविद्यालयीन उपक्रमात भाग घ्यायला पेंटिंगसाठी हो आणि डिबेटिंगमध्ये फक्त तुमच्यासाठी एक पार्टनर लागेल तुम्हाला सोबत तर तुमच्या पै म्हणजे तुमचा सिनियर असला तरी चालेल ज्युनिअर असला तरी चालेल तो व्यवस्थित बोलणारं जे कोणी असेल पण जे जेव्हा टॉपिक येतील तेव्हा आपण त्यावर डिस्कस करून थोडीफार तयारी करू शकतो आणि त्यासाठी आपले जे लॉचे थर्ड इयरचे सर आहे तुम्हाला देशमुख सर म्हणून ते तुम्हाला मार्गदर्शन करतील त्यांच्याशी तसं आपलं बोलणं झालेलं आहे हां मग त्यांच्याकडून तुम्ही भाग घेऊ शकता हो हो हो मग ड्रॉइंगशी रिलेटेड अजून कोणी असेल म्युझिक डान्सशी रिलेटेड सांगू शकता त्यांना तुम्ही त्याच्यानंतर त्यांच्या मेहंदी रांगोळीच्या वगैरे स्पर्धा असतात खेळाशी रिलेटेड स्पर्धा असतात तर आपल्या कॉलेजकडून आपल्याला बऱ्याच स्टुडंटना रिप्रेझेंट करता येईल आणि ही चांगली संधी आहे तुम्हाला क्रेडिट कोर्स किंवा एक्स्ट्राचे मार्क्स मिळवण्यासाठी अभ्यासाव्यतिरिक्त त्यामुळे कुठच्या विद्यार्थ्यांनी ही संधी चुकवू नये असं मला वाटतं हो मी तुम्हाला कॉल करण्यामागचं कारण असं होतं की तुम्ही एन एस एसमध्ये बऱ्यापैकी ॲक्टिव असता तुमच्या अभ्यासाव्यतिरिक्त करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमधे आणि म्हणून तुम्हाला सांगितलं तर सगळ्यांपर्यंत पोचेल हे सगळं असं मला वाटत आहे हो हो हो चालेल चालेल येऊन आणि देशमुख सरांना भेटा वादविवादाच्या स्पर्धेनिमित्त बद्दल बोलण्यासाठी आणि आधी काही इतर टॉपिकची रिअसल करून घेतील ते तुमच्याकडून आणि जेव्हा आठ दहा दिवस आधी मेन टॉपिक येतील तेव्हा त्यावर तयारी करू शकाल तुम्ही हो चालेल चालेल तुम्हाला शुभेच्छा आणि जरा सगळ्यांना सांगा स्पर्धेत भाग घ्यायला चालेल ठेवू येस